तसं पाहायला गेलं तर भारतातील वाहतूक व्यवस्था ही अतिशय बेशिस्त आणि विस्कळीत सरूपाची आहे कोणही सिग्नलचे ट्रॉफिकचे कसलेही कोणतेही नियम पाळत नाही प्रत्येकजण आपापल्या तीर्थरूपांचा रोड असल्यासारखा वागतो आणि व्यवहार करतो कशाही पद्धतीनं भरधाव वेगानं गाड्या चालवतो स्पीड मीटर पाळत नाही कोणत्याही पद्धतीचं रुल्स अँड रेग्युलेशन ट्रॉफिकच्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीत ते दुचाकी असो फोर व्हीलर असो आणि माल वाहतूक असो आणि आपल्याकडं वन वे ट्रॅफिक असल्यामुळं बरेचसे अपघात सुद्धा होतात आत्ता रस्त्यांचं चौपदरीकरण झाल्यामुळं काही अपघातांचं प्रमाण कमी आलं आहे परंतु रस्तेच जर समृद्धी महामार्गासारखे झाली असतील तर तिथं रोज नव्यानं एक भीषण अपघात घडतो आहे आणि आपल्याकडची एकंदरीत सर्वसामान्य जनता ही कोणतेच नियम म्हटलं की त्यांच्या तोंडावर बार वाजलेले असतात कुठलाही नियम पाळायचा नाही आणि सगळे नियम हे पायदळी तुडवण्यासाठीच आहे अशा आपल्या देशातील एकंदरीत जनता वावरत असते आणि सामान्यत कुठलाही प्रवासी हा नेहमी एक विशिष्ट त्याचा त्याच्या लयीत चालेला असतो की कुठल्या ट्रॉपिकचे नियम तर नसतात एकंदरीत स्वच्छतेचे पण नियम कुठले हे पाळत नाहीत अशीच एकंदरीत व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात प्रवासात येणाऱ्या आव्हानांचा जर विचार केला तर की कुठलंही टाईम शेड्यूलच नसतं जरी जर आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जरी गाड्या बघितल्या तरी त्याचं एकंदरीत वेळापत्रक सुद्धा कुठलीच व्यवस्था पाळत नाही आणि खाजगी वाहनाचा प्रवास केला तर त्याचे वेगळे चार्ज आपल्याला घ्यावे लागतात मग अशा पद्धतीचं एकंदरीत हा वाहतूक व्यवस्थेचा आपल्याला प्रश्न आहे आणि एकंदरीत ज्या गाड्यांसाठी जे आपण म्हणतो की बाबांनो त्यांनी कुठल्या पद्धतीचे त्यांनी हॉर्न वाजवावेत काही वेळेला कर कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यात येतातगरज नसताना गरज नसताना पुण्यासारख्या ठिकाणी तर आपण मागं हेल्मेट सक्ती केली होती परंतु त्यांनी हेल्मेट का वापरायचं अशा पद्धतीचं त्यांनी आंदोलन केलं की नाही आम्ही तर काय दोन दोन तीन तीन किलोमीटरचा आमचे टप्पा असतो म्हणजे हेल्मेट सक्ती म्हणा किंवा सीट बेल्ट लावणं म्हणा असा कुठलाच प्रकार एकंदरीत ड्रायवर करत नाहीत आणि शासन पण त्या पद्धतीनं त्यांना म्हणावं तितकं शासन करत नाही म्हणजे आत्ताच एकदा मागच्याच महिन्यापूर्वीची कल्याणी नगरचे प्रकरण असेल की असेच विविध पद्धतीचे जे अपघाताला जर कोणतं कारण असेल तर हे ट्रॅपिकचे नियम कोणच फॉलो करत नाही मग अशा पद्धतीनं जर सगळे मला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही नियम हा पाळण्यासाठीच असतो हे इतरांच्या लक्षात येत नाही मग भारतातील एकंदरीत वाहतूक व्यवस्था ही काहीशी विस्कळीत आहे तर त्याला जर एकंदरीत जर सुतासारखं सरळ करायचं असेल तर चार्ज जास्त आकरला पाहिजे आणि अक्षरशः म्हणजे काही काही वेळेला तर जर जरा गंभीर गुन्हा असेल तर त्याला कारावास सुद्धा दिला पाहिजे कारण अपघातांचं प्रमाण की खूप वाढलेलं आहे आणि त्यात आपला जो सक्रिय युवक आहे जेव्हा आपण म्हणतो की साधारण यू यूथ की आपण एकवीसच्या वयोगटातला तो वयोगट हा अपघातातला जास्त बळी पडतो आहे कारण की सगळ्यात जास्त सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या ते चालवत आहेत कुठल्याही प्रकारचं रु नियम फॉलो करत नाही त्यामुळे आपल्याकडे एकंदरीतच प्रवासात पण सुद्धा भरपूर आव्हानं आहेत आणि वाहतूक व्यवस्थापन बऱ्यापैकी शिस्त नाही बेशिस्त आहे असं मला सांगायचं आहे